हॅलो हा बोला अच्छा अच्छा हो का हा हा अच्छा कसं शिवायचं आहे बरं बरं साध्या डिझाईनचे म्हणजे बिना अस्तरचे मी दीडशे रुपये घेते आणि अस्तरचे असेल तर अडीचशे रुपये घेते हा हा हा हा बरं बरं चालेल ना काही प्रॉब्लेम नाही मी बघून घेते अजून काही शिवायचं होतं का तुम्हाला कुर्ती पैजामाला पण कुर्तीला कसं अस्तर लावावे लागते त्याच्यामुळे कुर्तीची मी पै कुर्ती पैजामाची मी साडेचारशे रुपये घेते

डिझाईन त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तशी शिवून मिळेल जशा बाह्या म्हणाल जसं फिटींग म्हणाल स्ट्रेचेबल वगैरे सगळं व्यवस्थितच मी शिवून देईल काही प्रॉब्लेम नाही आहे हो नं हो नं हो नं हा हा अच्छा अच्छा हो नं हो नं बरोबर आहे

तुम्ही एक काम करा आता तर सध्या लग्नाचा सीजन आहे तुम्ही दोन दिवसानी येऊ शकता का कारण आता माझ्याकडे खूप ब्लाऊज आले शिवायला मी हो मी लगेच शिवून देईल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे माझ्याकडे माझ्या हाताखाली मुली पण आहेत काम करायला हो चालेल हो हो चालेल हो हो नं हो नं चालेल की प्रॉब्लेम नाही येऊन जा तुम्ही हो हो हो हो हो हो चालेल हो